हां मॅम मी ओके तुम्हालाच कॉल केला आहे मला वर्धा जिल्ह्यामध्ये मी फिरायला वगैरे यायचं होतं तर तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन सांगू शकता का हां त्याचं म्हणजे खर्च वगैरे किती लागेल म्हणजे इतकं म्हणजे आता इतकं पण समजा सगळं काही फिरायचा आहेत पण त्यांना खर्च वगैरे किती लागेल आणि मग एका मेंबरचे किती रुपये घ्याल मग म्हणजे टोटल म्हणजे किती पाहिजे म्हणजे तेवढे तुम्ही पैसा हजार म्हणता आहेत अच्छा ठीक आहे म्हणजे मी तुम्ही तुम्हाला सांगते कोणते कोणते घ्यायचे आहे तर मग तुम्ही तसं मला पूर्ण टोटल खर्च वगैरे मला सांगून द्या